जसं की बस बसमध्ये सेवंटी सीट्स असतात मागे बसलं की मागे मागे बसलं की खूप म्हणजे शांत शांत धक्कादायक असं बगर असतात वाहतूक म्हणजे चालवण्याच्या ह्याच्यामध्ये स्पीडने चालले की अजून जास्त एन्जॉय आपण एन्जॉय करू शकतो आपल्यावर आहे एन्जॉय केला की वाहतुकीचं म्हणजे बसमध्ये जसं सेव्हन स् सेवन्टीन सीट्स असतात ते आय थिंक तर त्याच्यामध्ये मागे बसलं की एन्जॉय करू शकतो जर फ्रेंड्स वगैरे सोबत राहिले तर अजून क् बाकी तर काय